अर्थातच जीवनात मला सर्वात मोलाचे म्हणजे माझा मुलगा ओजस जो आज तेरा वर्षाचा झालेला आहे खरंच त्याला आनंद देण्यासाठी प्रत्येक गोष्ट मी करत असते त्याच्या छोट्या छोट्या आनंदातून मला खूप मोठं समाधान मिळत असतं त्याची इच्छा होती की मी त्याला रात्री बारा वाजता सर्वात आधी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या पण मी त्याला असं दाखवत होते की मला त्यात काहीच विशेष वाटत नाही आणि मी त्याला बेडरूममध्ये झोपवायला किंवा खेळवत होते व्हिडिओ बनवत होतो आम्ही अशा बऱ्याच गोष्टी करत होतो पण मी माझ्या मिस्टरांना हॉलमध्ये पूर्ण डेकोरेशनचं सामान देऊन ते डेकोरेशन करायचं सांगितलेलं होतं आणि जसे बारा वाजले तसं सहज मी त्याला म्हटलं अरे हा व्हिडीओ डाऊनलोड होत नाही एकदा तू जा आणि तुझ्या डॅडींना सांग की हा व्हिडिओ होत नाही तर तुम्ही तुमच्या मोबाइलचं हॉटस्पॉट चालू करा आणि तो हॉलमध्ये गेला अर्थातच हॉलमध्ये अंधार होता तो गेला त्याने आवाज दिला बघ मी त्याला म्हटलं जाऊ दे तू खुर्चीवर बस मी उठवते मी त्याला खुर्चीवर बसवलं आणि आम्ही हळूच लाइट चालू केला लाइट चालू केल्यावर जसं त्याला सर्व डेकोरेशन दिसलं त्याला खूप आनंद झाला आणि त्याचा तो आनंद पाहून आमच्या दोघांचा आनंद तर गगनात मावेना आणि आजही आम्ही पूर्ण प्लॅनिंग केलेली आहे पण अजून मात्र त्याला काहीच माहीत नाही त्याने मला विचारलं की मम्मी तू संध्याकाळी माझ्यासाठी काय करशील मी त्याला म्हटलं तुला भेंडीची भाजी आवडते ना मग भेंडीची भाजी आणि पराठा करेल पण मी आणि माझ्या मिस्टरांनी पूर्ण सर्व अरेंजमेंट व्यवस्था आयोजन रेसिडन्सीमध्ये केलेलं आहे आणि संध्याकाळी आम्ही सर्व फॅमिली मेंबर्स त्याला तिथे जस्ट देवदर्शनाला नेण्याच्या बहाण्याने आधी आम्ही त्याला घरातून बाहेर काढू मंदिरात जाऊ आणि दर्शन घेतल्यावर आमची पूर्ण फॅमिली आम्ही डायरेक्ट रेसिडन्सीमध्ये नेऊन त्याला मोठं सरप्राइज देणार आहोत आणि त्यासाठी बरेच छोटे छोटे सरप्राइज पण तिथे अरेंज केलेले आहेत खरंच छोटे छोटे सरप्राइज असतात पण त्या छोट्या छोट्या सरप्राइजमधून त्याला गगनात मावणार नाही एवढा आनंद होत असतो आणि त्याचा आनंद पाहून आम्हाला जे समाधान मिळतं ना ते तर शब्दात सांगणं अशक्यच आहे